हॅलो हो मी बोलते आहे गुड मॉनिंग बोला बोला ब हो सांगू शकते आता लाईफ इन्शुरन्स कसे घ्यायची आहे म्हटल्यावर कुठली पॉलिसी घ्यायची काय घ्यायची हे मला तुम्हाला विचारावं लागेल पहिली गोष्ट म्हणजे तुमची ह्युमन लाईफ व्हॅल्यू काय असते हे मला माहिती पाहिजे जसं आता तुम्ही बघा कार इन्शुरन्स करता ना तर कारची व्हॅल्यू सांगतो की नाही आपण की बाबा किंवा तुमची स्कूटर असेल समजा तर बा तुमची एक लाखाची स्कूटर आहे तर ती एक लाखावर ते प्रीमियम ठरतं बरोबर आहे तसंच आता तुमचं प्रीमियम कसं ठरवायचं तुमचं म्हणजे इन्शुरन्सबद्दल तुमचा काय काय समज आहे ते मला सांगता का म्हणजे इन्शुरन्स कशाला घ्यायचा आहे तुम्हाला हे सांगा मला

बरं बरं तर ठीक आहे टॅक्स बेनिफिटसाठी इन्शुरन्स घ्यायचा हे बरोबर नसतं जसं तुम्ही तुमच्या गाडीचा इन्शुरन्स का करता कारण समजा तुमच्या गाडीचा ॲक्सिडंट झाला किंवा काही तूटफूट झाली तर हे भरून काढायला तुम्ही इन्शुरन्स घेता बरोबर आहे हं तसंच असतं की आपण लाईफ इन्शुरन्स घेतो म्हणजे आपल्या लाईफला जर काही झालं तर आपल्या फॅमिलीला पैसे मिळायला पाहिजे किंवा काहीतर तुमचं इन्कम बंद झालं तर ते इन्कम भरून निघायला पाहिजे ह्याच्यासाठी इन्शुरन्स घेतात टॅक्स वाचवणं हा वेगळा वेगळा बेनिफिट असतो म्हणून इन्शुरन्स घेताना बा तुमची टॅक्स वाचायला मी तुम्ही जर एकच लाखाचा इन्शुरन्स फक्त घेतलं तुमच्यासाठी तर तुमचा टॅक्स वाचू शकतो पण आपण टॅक्स वाचवायसाठी इन्शुरन्स घ्यायचा नसतो आपली स्वतःचं इकॉनॉमिक व्हॅल्यू जी असते ती प्रोटेक्ट करायला इन्शुरन्स घ्यायचा असतो तर तुमची इकॉनॉमिक व्हॅल्यू काय असते जशी तुमच्या स्कूटरची व्हॅल्यू एक लाख आहे तरी तुमची व्हॅल्यू काय आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे बरं तर जनरली हां एक करोडपेक्षा जास्त आहे ना तुमचं दहा लाख जर इन्कम असेल वर्षाचं तर तुमची व्हॅल्यू एक करोड तरी पाहिजे अशी म्हणजे तुम्हाला एक लाख रुपयाचं कव्हर असलेली इन्शुरन्स पॉलिसी घ्यायला पाहिजे तुम्हाला कळलं का काय काय असतं ते इन्शुरन्स ओके तर मी त्याप्रमाणे तुम्हाला इन्शुरन्सचे प्लॅन सांगते आणि त्याप्रमाणे तुमचं इन्शुरन्सचं एक टर्म इन्शुरन्स असतं ज्याच्यामध्ये फक्त जो म्हणजे समजा मी घेतलं ते इन्शुरन्स टम एक करोडचं आणि ते टर्म असतं की त्या इन्शुरन्सखाली फक्त माझं उद्या आहे लाईफला काही झालं म्हणजे मी नाही राहिले या जगात या तर माझ्या फॅमिलीला एक करोड रुपये मिळाले पाहिजे की ज्याच्या इंटरेस्टवर ॲज इफ मीच आहे जिवंत असताना जसे पैसे कमवत होती तसे पैसे त्याच्या इंटरेस्टवर मिळायला पाहिजे त्या दृष्टीने तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी ते टर्म इन्शुरन्स असतं ते ते स्वस्त असतं तर ते तुम्ही घ्यावं असा मी तुम्हाला ॲडवाईज करते ओके तर तुमचं एज काय आहे हां तर फोट्टी फोर एजला तुम्ही साधारण आता अजून वीस वर्षापर्यंत कमवत असाल तर वीस वर्षांसाठी तुमचं साधारण एक करोडसाठी तेवीस चोवीस हजार रुपयाच्या आसपास प्रिमियम बसेल तुम्ही तयार आहात का नाही दुसरं आहे त्याचं जास्त असतं पण माझ्या दृष्टीने हेच ठीक असावं तुम्ही हे घ्या ओके ओके थँक्यू तुम्हाला मी तुम्हाला रविवारी येऊन भेटते ओके कधी हां सकाळी ओके सकाळी दहाच्या सुमारास ठीक आहे दहा की बारा ओके थँक्यू मॅडम बाय बाय बाय बाय बाय बाय